आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी काही स्थळे आहे जसे आपले म गजानन महाराज गजानन महाराज मंदिर बालाजी मंदिर अशे उपासस स्थळे आहे तिथे गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये प्रगट दिन दरवर्षी प्रकट दिन एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो की प्रत्येक मनजे जे महाराष्ट्रातले विदर्भातले लोक आहेत ते त्यांचा आस्वाद घेतात आणि सांस्कृतिक समुदाय ओळख म्हणजे त्याच्यामध्ये बघितलं तर आपण जसे डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे ही बुलढाण्याच्यामध्ये एवढा मोठा एवढा चांगल्या प्रकारे साजरी केली जाते की वर्षभरामध्ये ते कधीच विसरू शकत नाही तसेच नवरात्र अशे विविध असे सण आयते की आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरे केले जाते